हॅलो मॅम मी तुमचं नाव जाणू शकतो हा आणि तुमची जन्मतारीख काय आहे हा तर तुमच्या जन्मतारखेनुसार मी तुमची जन्मकुंडली काढू इच्छितो तर तुमच्या कुंडलीमध्ये चांगले योग आहेत नोकरीचे योग पण आहे पण तुम्हाला आता आ आता तरी अडचण चालली आहे तर तुम्ही सांगू शकता कोणती अडचण चालली आहे तुम्हाला आता हा तर हो ते मला दिसत आहे इथेही मी बघत आहे तुम्ही शिक्षणासंबंधित कुठेतरी परेशान आहे तर तुम्ही सांगितलेले उपाय करू शकता का हा जास्त काही नाही करावं लागणार आहे तुम्हाला सोळा सोमवारचे उपास ठेवावे लागणा सोळा सोमवारचे उपास ठेवावे लागणार आहे आणि रोज महादेवाला पानी टाकाला लागणार आहे तर तुमची शिक्षणासंबंधी अडचण दूर होईल आणि एक मंत्र म्हणा लागणार आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम् हा मंत्र तुम्ही दर सोमवारला सोळा वेळा म्हणायचा आणि तुमच्या शिक्षणासंबंधी जी काही अडचण आहे ते तुमची दूर होऊ शकेल अशी मी आशा बाळगतो आणि तुमच्या तुमचे कुठे लग्न म्हणजे घरी तुमचं लग्न जोडायचा प्रयत्न करताय का हां ते मी बघा बघा इथपासून तुमचं लग्न आता सध्याच नाही होणार पण तुम्ही नोकरीवर लागल्यावर ते दुसऱ्या वर्षी होऊन जाईल आणखी काही अडचण जातेय का तुम्हाला

हा ती तुमची फील्ड कोणती आहे त्यानुसार तुमची नोकरी लागेल तुमची फील्ड तुमची फील्ड सांगू इच्छिता हा योग तुमचा पंचवीस ते सत्तावीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस दरम्यान आहे या दरम्यान तुम्ही चांगला अभ्यास करून तुम्ही ही नोकरी प्राप्त करू शकता तरी उपाय त्या तुम्ही शनिदेवाला रोज शनिवारी तेल आणि काळा मूग चालवू शकता कारण तुमच्यामागचं जे काही दोष आहे ते तुमची दूर होईल तर तुमचा अभ्यासात आणि ते त तुम्हाला नसला आवडेत पर देवाला आवडते ते तूही तुमा तुम्हाला करावंच लागेल तर तुमचे दोष दूर होण्यासाठी ते हा तुम्हाला खायची नाही फक्त ते देवाला अर्पण करायची आहे ते तेवढी तुम्ही अ सात शनिवार मिळून असे करू शकता हां तर तुमचा पर्या होईल होईल सगळं होईल हो हो आम्ही तुम्हाला नक्की आमचा ॲड्रेस आणि नं फोन नंबर देऊ हां काही अडचण असल्यास आम्हाला कॉन्टॅक्ट करा

हां आणि आम्हाला तुमच्या चांगला प्रसिताद प्रतिसाद मिळेल अशी माहिती पुरवा जेणेकरून आम्ही तुम्हाला अजून चांगल्याविषयी सांगू

ठीकय ठीकय